माझ्या मते भारतीय समाजात धर्माला खूप मोठे स्थान दिले आहे कारण भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात भारतामध्ये हिंदू मुस्लिम शीख पार्शी ख्रिश्चन यहुदी अशा आठ प्रकारचे धर्म राहतात यामध्ये मला असं वाटतं की माझा आवडता धर्म म्हणण्यापेक्षा मला प्रत्येक धर्माचे थोडेफार तत्त्वे किंवा जी काही पैलु आहेत ते खूप आवडतात कारण लोकांनी विविधतेतील एकता राखण्यासाठी नागरिकांनी खूप मोठे काम केले आहे कारण की सर्वधर्मसहिष्णुतेसाठी आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट यांसारखे दिन साजरे करतो त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा गणेश जयंती हे सर्व लो लोकं हा सण एकत्र येऊन साजरे करतात तसेच मुस्लिमांच्या समाजामध्ये लोक ईद त्यांच्या समाजामधल्या लोकांसोबत तसेच इतर समाजातील लोकांसोबत देखील साजरे करतात त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन सर्वजण साजरा करतात आणि ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिसमस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो